नमस्कार दावत रेस्टॉरंटमध्ये आपलं स्वागत आहे थालीपीठ एक आपलं रेस्टॉरंट दर्यापूर हायवे रोडला आहे सर आपली आपली हॉटेलची टायमिंग चोवीस तास सेवा आहे सर कधीही या आपल्या इथे थालीपीठ आपल्या इथे थालीपीठ एक नंबर बनते सर आव इथे आपल्या इथच्या कोणत्याच हॉटेलमध्ये बनत नाही कधीही या चोवीस तास सेवा चालू आहे वन फोर्टी फोर

नाही नाही ऑर्डर करावं लागते मग हां बनवणारे इथंच राहतात मुक्कामी इथंच रा रात्रीचा वेगळा दिवसाचा वेगळा आहे इथं इथंच राहतात ते कधीही या आपले हे हॉटेलचे एक खेप थालीपीठ खाऊन पहा चविष्ट आहे तुम्ही कुठं राहता अकोल्याहून तुम्ही टू व्हीलरनं आले तर एक दीड तास लागतील ते तुमचं गाडी तिकडनं फोर व्हीलर असली तर एका तासात येता तुम्ही हायवे आहे रोड एकदम सुपर आये रोड टच आप दर्यापुराचे हां दर्यापूर रोडनं हां म्हैसांगमार्गे एकटे चोवीस तास सेवा आहे उत्कृष्ट हो तुम्ही जशी ऑर्डर दिली तशी इकडं बनवून चालू होते पंधरा मिनिटात थालीपीठ तुमच्या टेबलावर फॅमिली घेऊन फॅमिली घेऊन येता का हां मग चालते सर कधीही या आपले चोवीस तास सुरु हां बरं बरं ठीक आहे सर